हॅलो सर मी स्विगीवरून तुमच्या रेस्टाॅरंटकडे एक ऑर्डर प्लेस केली होती आधी तर तास दाखवत होतं आणि तरी पण अर्धा तास होऊन गेला आहे आणि अजूनही मला ते प्रिप्पेरिंग युअर ऑर्डरच दाखवत आहे तुम्ही एकदा चेक करून सांगू शकता का मला आणि काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तसं कळवा निदान मी वाट पाहत बसले आहे एकतर एवढा वेळ आणि यावर अवलंबून आहे ना मी निदान मी आणखी कुठूनतरी ऑर्डर करेन मग ओके ठीक आहे ठीक आहे मी मी ॲपवरून कॅन्सल करते ऑर्डर थँक यू